हा मी शारदा बोलून राहिली हा तर म्हटलं आम्हाला तीर्थयात्रेला जायचं होतं तर गाडी पाहिजेच होती तुमची हां माहूरला जायचं होतं हां आमचा सर्व परिवारच आहे तर किती घ्याल भाडं ते सांगा तरी आठ एक सवाऱ्या भरतील हो का ते सोळा हजार खूप होतील ना हो ना लांब आहे पण कसं आहे आता आपली परिस्थिती काही एवढी आहे नाही तर तीर्थयात्रा तर आपल्याला करायचीच आमच्या परिस्थितीचा विचार करून सांगा जरासेक भाडं तुम्ही हा मग बरं मग माहूरचं दाखवसाल का आणखीन काही दाखवसाल त्याच्यातून हा आम्ही म्हणून राहिले की फक्त कसं माहूरला जे जाताना जे तीर्थ लागतात ते समजा झाले पाहिजे आपल्याला ज्या माहूरच्या समोर नाही जायचं ना हा माहूरच्या जे रोडनं जाता जाता जे तीर्थ लागतील ते तीर्थ तेवढे आम्हाला दाखवा म्हणजे डिझेलही तेवढंच लागीन तुम्हाला हा थांबणार नाही फक्त थोड्यावेळ दर्शन घेतलं की बसून जाणार हा जाऊ ना मग तीन दिवसानं

ऍडव्हान्स द्यावा लागेल का आणि तिकडून आल्यानंतर दिला तर नाही चालेल का बरं मग सात आठ हजार रुपये देऊन टाकू हा मग जाऊ मग सकाळी जरासेक लवकर निघू कारण कसं आता उन्हाळा आहे